अरे मित्रा काय झालं आहे माहिती आहे का मला जे आहे मोबाईलच्या बिलाचा जो आहे देयक पुष्टीकरण संदेश प्राप्त झालं आहे आणि ते जे आहे मला माहिती नाही आहे की ती बरोबर आहे किंवा चुकीचं आहे म्हणजे मला माहिती नाही की ते खरं आहे की नाही आणि माझ्या ज्या मोबाईलची जी रक्कम आहे ती आहे मोबाईल बिलाची जी रक्कम आहे ती आहे सातशे रुपये आणि माझा जो मोबाईल क्रमांक आहे तो आहे नऊ आठ चार सात दोन तीन पाच नऊ सहा तर यामध्ये जो आहे आणि मला माहिती नाही की ते खरं आहे का खोटं आहे कारण कोण म्हणजे कोण पाठवलं आहे किंवा कुठून आलं आहे हे काहीच नाही दिलं आहे फक्त जो आहे मोबाईल आहे मोबाईलचं बिल पाठवलं आहे आहे आणि त्यामध्ये दि लिहिलं आहे की लवकरात लवकर भरा आणि मला माहिती नाही आहे की ते खरं आहे की खोटं नाही आहे तर मी काय करू म्हणजे आता मी भरू की नको म्हणजे जर भरेल मी तर धोकादायक असेल किंवा फ्रॉड असेल तर मी पैसे तर नुकस म्हणजे नुकसानच होणार माझंच तर तुला काय असं वाटतं की हे बरोबर आहे का खरं आहे म्हणजे एकदा चेक करून घे कारण मला तर काही कळत नाही आहे म्हणून तू एकदा चेक कर की बरोबर आहे की नाही